भारतातील नावाजलेले योगगुरु रामदेव बाबा रामदेव बाबा हे योग हे खूप चांगल्या प्रकारे करतात त्यांचे व्हिडिओ सकाळी मी बघते मी ते ते जसे योग करतात तसेेच मी पण योग करते त्यांच्या योगामुळे शरीराला खूप फायदा होतो योगाचे ते वेगवेगळे प्रकार समजावून सांगतात ते ज्या ज्या प्रकारे योग करतात त्या प्रकारे मी पण योग अ करते योगाने अ शरीर हे खूप चांगल्या प्रकारे राहते योग केल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात रामदेव बाबा हे योग स्वतः करतात आणि दुसऱ्यांकडून पण करून घेतात रामदेव बाबा हे योग गुरु खूप चांगल्या प्रकारे अ श टी व्ही वर अ शिकवत असतात